कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो जसे की जून ते सप्टेंबर या दरम्यान जोरदार पाऊस पडतो त्यामुळे गडकिल्ले आणि नै नैसर्गिक ठिकाणे जाणे कठीण होते परत सार्वजनिक वाहुतू वाहतूक सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे काही ठिकाणी पोचण्यासाठी खाजगी वाहनांची गरज भासते लक्ष्मीयात्रा आणि दसरा ह्यासारख्या उत् उत्सवांच्या काळात हॉस् हॉटेल्स फुल होतात आणि भाडे जास्त होते कोल्हापुरी जेवण जसं की मिसळ तांबडा पांढरा रस्सा तिखट असल्याने काही पर्यटकांना पचायला जड जाते परदेशी पर्यटकांसाठी काही ठिकाणी ओळखपत्रे आवश्यक आहेत स्थानिक भाषा मरा म्हणजेच मराठी न समजल्यास संवाद साधण्यास आड साडताना साधताना अडचण निर्माण हो होते यो योग योग्य नियोजन आणि स्थानिक नियमांची माहिती घेतल्यामुळे घेतल्यास पर्यटकांना कोल्हापूर दौरा अधिक सुखद आणि सोयिस्कर होऊ शकतो